प्रत्येक राज्याची हस्तकला किंवा हस्तकौशल्य तेथील हवामान सगळ्या गोष्टींना धरून असतं तिथं मिळणाऱ्या वस्तू तेथील वातावरण आणि त्या त्या गरजेच्या वस्तू ते हस्तकौशल्यातून आपल्या बनवत असतात आणि त्या प्रत्येक राज्याच्या जरी असल्या तरी त्या सर्व देशभरात प्रसिद्ध होतात त्याच्यामुळं तेथील लोकांची सृजनशीलता कशी आहे त्यांची प्रतिभा त्यांचं त्याचं प्रदर्शन नक्कीच होत असतं प्रत्येक गोष्टीचं हे करण्याची त्यांची कलाकौशल्य आहे ज्या त्या भागाचं ते वैशिष्ट्य असतं म्हणजेच जसं की कोल्हापुरात चामड्यापासून बनवलेल्या वस्तू असतील चप्पल असतील तर तेच पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत तसे कोकणातील लाकडी खेळणी असतील त्यांचे ती जे कलाकुसर आहे त्यांनी केलेली ती पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे असं अशा प्रकारे प्रत्येक प्रदेशाचं राज्याचं एक आपलं कलाच कलांचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्याच्यातून त्यांची प्रतिभा ती कधीही दिसतच असते आणि ती चांगल्या प्रकारे कशी उंचावेल ह्याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो त्याच्यात चित्रकला असेल किंवा नृत्यकला असेल किंवा कोणतीही हस्तकौशल्यं असतील कोणतीही कला हे आता ही त्याचे प्रतिभा उंचवण्याच्याच साठी प्रयत्न करत असतात प्रत्येकजण आणि त्याच्यातून त्या प्रदेशाची प्रतिभा नक्कीेत उंचावली जात असते आणि त्याच्यातून त्या प्रदेशाची त्या व्यक्तीची सृजनशीलता ही सर्व देशभरात सर्व राज्यभरात समजत असते त्यामुळं ते प्रदेश आणि हेच त्या प्रदेशाचं एक प्रकारचं नेतृत्व करतो आपण असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे तो प्रदेश प्रसिद्ध होतो म्हंजे जसं की हस्तकला असेल कोणतीही शिवणकाम असेल विणकाम असेल लोकरीचे लोकरीचं विणकाम असेल किंवा हा आपण एक कलेचाच भाग आहे की एखादी रांगोळी असेल डिझाईन असेल किंवा हस्तकला असेल कोणतीही अगदी कळकाच्या कळकापासून एखादी बुट्टी बनवणे किंवा कळकापासून अनेक वस्तू बनवल्या जातात ते त्यांचे एक कलाकौशल्यय त्याच्यामुळं त्यांची प्रतिभा नक्कीच उंचवली जाते आणि त्यामुळं कसं आहे ते हस्तकला येणं आणि ते सर्वकडे सर्व सर्वकडे प्रसिद्ध होणं हे खूपच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे गेली पाहिजे ह्याच्यासाठी आपण नेहमीच कार्यशील असलं पाहिजे आणि ज्या त्या प्रदेशाचा तो तो वैशिष्ट्य पूर्ण देशभरात प्रसिद्ध झालं पाहिजे आणि ते त्यामुळं त्याची प्रतिभा ही उंचावत असते